हां मॅम गुड आफ्टरनून मी न्यू मॅजिक मोबाईल शॉपमधून बोलत आहे आम्ही बोला ना आम्ही तुमची काय सेवा करू शकतो हो आमच्याकडे तुमचं बजेट काय आहे अच्छा तर पंधरा हजारपर्यंत तुमचा बजेटमध्ये आमच्याकडे आहेत मॉडेल जसं तुम्ही ओप्पो किंवा विवोचे बघू शकता त्याच्यानंतर रेडमी पण आहे आणि हां आणि तो विवो वाय ट्वेंटी पण आहे आणि विवोमध्ये पण खूप सारे आहेत मॉडेल्स जसं ओप्पोमध्ये बघाल तर ओप्पोमध्ये पण खूप सारे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळून जातील रेडमी आहे आणि रियलमी पण येऊन जाईल तुमच्या बजेटमध्ये तर आमच्याकडे असे तुमच्या बजेटमध्ये आहेत अव्हेलेबल नाही सर्व मोबाईलची प्राईस वेगळीवेगळी आहे अच्छा विवो वाय ट्वेंटी तुम्हाला हां तेरापर्यंत ऑन कॅश मिळून जाईल आणि जर तुम्हाला स्टॉलमेन्ट जर पाहिजे तर तुम्हाला तो सोळा सतरापर्यंत जाईल

डाउन पेमेंट तुम्हाला दोन हजार भरावं लागेल

हो मग मंथली तुम्हाला ते इंस्टॉलमेन्ट पेड करावं लागेल हो कंपनी छान आहे ती विवो वाय ट्वेंटी मोबाईल पण छान आहे मॉडेल हा खूप छान आहे आता नवीन लॉन झालेला आहे हां तुम्ही घेऊ शकता तुमच्या बजेटमध्ये पण आहे ऑन कॅश घ्याल तर तुम्हाला कमीमध्ये पण पडेल तो अच्छा तर तुम्हाला ऑन कॅश घ्यायचा आहे की स्टॉलमेन्टवर घ्यायचा आहे हो अच्छा ऑन कॅश घ्यायचा आहे ठीक आहे ना तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही पेमेंट कसं करणार आहे अच्छा ठीक आहे ना तुम्ही आणि आणखी कोणता मोबाईल पाहिजे का आमच्याकडे रियलमीचे पण आता खूप चांगले चांगले मॉडेल्स अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये पण तुमी बघू शकता आणखी एखादी हो हो रियलमीचा तुम्हाला थोडा महागमध्ये जाईल तो पंधरा हजार ऑन कॅश आहे

अच्छा ठीक आहे तर तुमचा विवो वाय ट्वेंटी फायनल आहे ना बरं ठीक आहे ना तुम्हाला मी नंबर पाठवते त्या नम्बरवर तुम्ही पेमेंट करून द्या ठीक आहे हां आणि मोबाईल तुम्हाला उद्यापर्यंत मिळून जाईल नाही मी तुम्हाला सांगून देते तुम्ही मला ॲड्रेस पाठवून द्या मी तुम्हाला होम डिलिव्हरी करून देईन हो हो हो